राज्यातील व्यावसायिक क्षेत्र स्थानिक कामगारांच्या विकासासाठी खूप प्रयत्न करतं जसं की ते स्थानिक लोकांकडूनच वस्तू खरेदी करायचा आव्हान आपल्याला करू करतं पुन्हा त्यांच्यासाठी त्यांना रोजगार मिळावा यासाठी संधी उपलब्ध त्यांना करून देतं तसेच कामगारांच्या कुटुंबाची काळजी सरकार सरकार घेतं त्यांच्या मुलांचा शिक्षण त्यांच्या त्यांना मिळणारा सुविधा मिळणाऱ्या सुविधा चांगले चांगले असतात आरोग्य सुविधा असतात त्यांना त्यांच्या मुलांना शिक्षण मिळावं ते शिक्षण पुढं जावं यासाठी सरकारी काही योजना राबवतं आणि परत भारत हा असा देश आहे जिथं पर्यटन क्षेत्रामधला खूप महत्त्व आहे प्रत्येक ठिकाणी असं जवळ जवळ भारतात प्रत्येक ठिकाणी काहीतरी ऐतिहासिक गोष्टी आहेत लोक परदेशातील किंवा इतर राज्यातील इतर गावातील लोक जेव्हा इथं फिरायला येतात तेव्हा त्यांना एक चांगली संधी असते की आपल्या गावाची किंवा आपल्या प्रदेशाची माहिती त्यांना सांगायची आपल्या इथली काही व्हरायटी असतील ते त्यांना द्यायचं अशी त्यांच्यासाठी संधी असते आणि व्यवसाय क्षेत्र वाढावा म्हणून स्टार्टअप इंड्यासारख्या योजना राबवल्या जातात ज्यामुळे काय होतं की नोकरी करणं हे चांगलं आहे पण व्यवसाय करून आपण इतर लोकांची पण पोट भरू शकतो तर मग आता प्रत्येकाला मोठ्या प्रमाणात व्यवसाय करणं शक्य नाही मग काही लोकं असे छोटे छोटे व्यवसाय करतात तर मग निदान एकदोन कुटुंब तरी एक दोन कुटुंबाची रोजंदारी भागू शकतात एक दोन कुटुंबांना आधार देऊ शकतात एखाद्या छोटं डेअरी ओपन केली त्याच्यासाठी त्यांनी जर दोनचार कामगार ठेवले तर त्यांची पण त्यांच्या घराचेसुद्धा पोट भरू शकतो त्यांच्या घरातले लोकांच्या अडी अडचणी दूर होऊ शकतात त्यामुळं स्थानिक काम करण्यासाठी सरकारना मदत केली पाहिजे आणि ते खूप छान मदत करतात